मला अशा गोष्टींबद्दल लिहिण्याची इच्छा आहे महत्त्वाचं सगळ्यात मुलांसाठी म्हणजे मुलांचं भावविश्व मुलांच्या गरजा मुलांना कसं हॅंडल करावं मुलांच्या बाबतीत का कोणते निर्णय मुलांना घ्यायला द्यावे कोणते निर्णय स्वतः घ्यावेत म्हणजे पालकांनी घ्यावे असं मुलांचं नंतर शिक्षणाबाबत स्त्रियांच्या शिक्षणाबाबत ज्या गोष्टी आहेत त्या मला सांगायच्या आहेत समाजाला की स्त्री शिक्षण किती गरजेचं आहे त्याच्यानंतर स्त्रीची आत्मनिर्भरता तिचं सबलीकरण ती स्वतःच्या पायावर उभं राहणं असेल तिची स्वतःचे निर्णय ती स्वतः घेण्याची तिला मुभा असावी याबाबतीत मला समाजात लिहायचं आहे आणि ते समाजापर्यंत पोहचवायचं आहे तसंच आरोग्य या विषयावर आहेत मानसिक आरोग्य सामाजिक आरोग्य शारीरिक आरोग्य ह्याविषयी त्याच्यानंतर मला नातेसंबंध याही विषयावर लिहिण्याची इच्छा आहे म्हणजे ते कसे जपावेत कोणत्या गोष्टी कराव्यात आणि कोणत्या करू नयेत ह्या बाबतीत मला म्हणजे लिहायला आवडेल आणि मी मला त्या गोष्टींबाबत समाजामध्ये जागरूकताही करायला आवडेल